हॅलो शिवम रेस्टोरंटमध्ये बोलत आहे मी आमच्याकडे कसं आहे ना आम्ही कोकणमध्ये आहोत मग जास्त जास्तीत जास्त लोक असं फिश वगैरे प्रेफर करतात पण तुम्हाला असं नॉनव्हेज पाहिजे की वेज पाहिजे चिकन रिलेटेड खूप डिशिस आहेत मग परत फिशियसचे मग तुम्हाला काय आवडेल चिकनमध्ये बटर चिकन चिकन चिली असं वेगळे वेगळे टेस्ट वगैरे असं आहे मग परत फिशमध्ये फिश थाली आहे मग तुम्हाला फिश फ्राय मिळेल मग तुम्हाला जसं पाहिजे आम्ही कस्टमाइज पण करून देतो डिशेस वगैरे हो आहे ना सगळं मिले मिळेल वेजमध्ये तुम्हाला पनीरच्या खूप सारे डिशेस आहेत आणि भाज्या वगैरे ते वेज थाळी वगैरे असतं ना ते सगळं फेमस फेमस सगळं आहे आमच्याकडे हो चायनीजमध्ये आहे ना नूडल्स आहे मग फ्राईड राईस आहे से शेजवान राईस आहे मग ट्रिपल राईस आहे हो तुम्ही इथे येणार रेस्टॉरंटमध्ये की डिलिव्हरी वगैरे असं हो देतो ना होम डिलिव्हरी अच्छा ठीक आहे तुमचं ऑर्डर सांगा चिकन चिली किती एक फुल प्लेट हाफ फुल प्लेट एक आणि बाकी चिकन तंदुरी ठीक आहे फुल हां एक आणि ठीक आहे नूडल्स तुम्हाला कसे पाहिजे आमच्या इकडे वीटचे पण मिळतात आणि राईसचे पण मिळतात अच्छा ठीक आहे तीन हां ठीक आहे अजून काही हो डेजर्टमध्ये आहे ना तुम्हाला का कशा प्रकारचं डेजर्ट आवडतं अच्छा आमच्या इकडे कॅरेमल पण खूप फेमस आहे मग तुम्हाला मी ते सजेस्ट करेन हां मग की व्हॅनिला आणि अजून काही हां हां चालेल तुमचं ॲड्रेस सांगा हां हां ते आम्ही सगळं देतो तुम्हाला ॲड्रेस सांगा जरा हां ठीक आहे चला मग तुमचं डिलिव्हरी येईल हां ठीक आहे हां थँक वेलकम